एखाद्याच्या एखाद्याचा अवयव फॅक्चर झाला आहे आणि आता काय करायचं त्याला काही चालता येत नाही काही नाही तर तोपर्यंत तर दवाखान्यात नेईपर्यंत ते लोक तर त्याला एखादा कपडा घेतील आणि त्यानी बांधून ठेवतील दवाखान्यात जाईपर्यंत आणि दवाखान्यात गेल्यावर तिथे गेल्यावर त्याच्यावर उपचार करतील पहिले तपासतील काय झालं कुठं फॅक्चर झालं वगैरे वगैरे आणि मग त्या फॅक्चरला ते प्लास्टर लावतील प्लास्टर हे काही दिवसांचे किंवा काही महिन्याचे असते तर काही दिवस ते ठेवलं तर बोटांची हालचाल नाही होत काही करता येत नाही प्लॅस्टर ओलेही होऊ द्यावे नाही लागत मग अशा प्रकारे प्लॅस्टरचे हे प्रक्रिया जी असते ती बरे होण्याची प्रक्रिया ती प्लॅस्टरमधून होत असते आणि काही दिवस तर काही महिने तर लागतच असतात तर अशी प्रक्रिया आहे बरे होण्यास आणि उपचार घेतल्यास